आधी मी जॉब करायचे आणि अचानक कोव्हिडमुळे माझा जॉब सुटला त्यानंतर मला सगळ्या प्रकारे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं मग मी ठरवलं की माझ्या आयुष्यात मला काहीतरी करायचे आहे आणि मला रिकामटेकडी बनून बसायला आवडत नाही आयुष्यात नेहमी सतत काही ना काही करत रहावं आपण व्यस्त रहावं त्या रिटर्नमध्ये आपल्याला योग्य फळ मिळेल अशा विचारांची मी आहे म्हणून मी सतत काही ना काही करण्यासाठी एक पर्याय निवडला सॉफ्टवेअर टेस्टिंगचे क्लासेस कारण यामध्ये दोन फायदे आहेत एकतर माझ्या करियरमध्ये ग्रोथ होईल आणि सेकंड आपल्याला घरून काम करायला मिळेल म्हणजे आपल्या कुटुंबापासून दूर न जाता आपण काम करू शकतो त्याचबरोबर आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आपण ज्या प्रकारे आपण शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतो तर आपली बाकी प्रकारची पण ग्रोथ होते जसे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नवीन नवीन फ्रेंडस बनतात आत्ता समाजात काय चाललं आहे ते आपल्याला शिकायला मिळतं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये किंवा इंटरनेटवर नवीन नवीन काय नवीन सुविधा उपलब्ध कलून करून दिलेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात येतात त्याचबरोबर आपल्याला कंटिन्यू सॅलरी मिळते आणि सॅलरी मिळाल्यामुळे आपलं एक वैशिस् स्थान राहतं आपल्याला आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण स्वत पूर्ण करू शकतो आपल्या गरजा आपल्या घरच्यांनी कितीही पूर्ण केल्यात तरी आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना किती त्रास द्यावा त्यासाठी असं वाटतं की आपण जर स्वत सॅलरी कमावली स्वतः जॉब केला तर आपण आपल्या कुटुंबियांसाठी काहीतरी करू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आपण निर्माण करू शकतो